रोपे वाळविण्यासाठी आम्ही सहसा काळी माती वापरतो काळी माती कशी आहे पाणी धरून ठेवते कमी पाण्यातही रोपांची चांगली वाढ होते आणि झाडासाठी जर खत वापरल्याचा विचार केला तर गांडूळ खत हे एकदम चांगलं शेणखत झालं कुठलंही रासायनिक खतांना झाडाची वाढ होतेच पण ती चांगली नसते धोकादायक असते तिच्यात जो कडकपणा असतो झाडात तो नसतो ठिसूळपणा होतो हवा थोडीशी आली काय ते फांद्या वगैरे तुटू शकतात रोपे वेढण्यासाठी आपण एकवेळा लाल माती पण वापरू शकतो लाल माती पाण्याचा निचरा लवकर करते जास्त पाणी जरी झालं तरी ते पाणी शोषून घेते पूर्ण त्यामुळं लाल माती आणि काळी माती हे रोपं वाढवण्यासाठी एकदम चांगली आहे आणि खताचा वापरलं तर कुजलेलं जे शेणखत आहे म्हणजे काही काळ कुजलेलं ते पिकासाठी एकदम चांगलं पण ते हे जास्त प्रमाणात नको कारण जास्त प्रमाणात जर शेणखत दिलं तर पिके जळून जाण्याचा संभव असतो म्हणून शेणखत थोडं आणि गांडूळ खत तुम्ही कितीही टाकू शकता गांडूळ खताला काहीच पिकावर धोका होत नाही आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे खत व्यवस्थापन वापरून रोपे चांगल्या प्रकारे वाढवू शकतो